खेळ केवळ मनोरंजनासाठी नव्हेत तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर असतात खेळ मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात खेळ कशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मदत करतात हे आपण बघूया तर त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्याचा विकास जो आहे तो त्याच्यामध्ये शारीरिक ताकद वाढणे वजन कमी करणे हृदय आणि श्वासनबंधती करणे लवचिकता आणि संतुलन क ठेवणे या सर्व गोष्टी शारीरिक आरोग्यामध्ये या सर्व गोष्टींचा विकास होतो खेळामुळे तर त्याचबरोबर मानसिक आरोग्यामध्ये काही सुधारणा होतात त्याच्यामध्ये तणाव कमी क होतो तर आत्मविश्वास वाढतो एकाग्रता आणि मानसिकता त ताजेपणा येतो त्याचबरोबर डिप्रेशन आणि चिंता कमी होते तसेच सामाजिक विकास जो असेल संघभावना आणि सहकार्यपद्धत वाढते सामाजिक संबंध सुधर सुधारण्यास मत सुधारण्यास सुरुवात होते त्याचबरोबर जीवनशैलीत काही सकारम सकारात्मक बदल होतात त्याच्यामध्ये व्यायामाची नियमितता त्याचबरोबर आहाराची चांगली निवड करणे आपल्याला खेळामुळे समजते शा शरीराची ताकद वाढते याच्यामध्ये खेळांसाठी शारिरीक परिश्रम लागतं तेच्यामुळे शरीराला ताकद आणि सहनशक्तीची सहनशक्ती वाढते विविध प्रकारच्या खेळामध्ये शरीराचे विकास विविध स्नायू काम करतात ज्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो वजन कमी होते जी वि कमी होते नियमित खेळामुळे शरीरात जास्तीत जास्त कॅलरी जाळली जातात त्यामुळे वजन नियंत्रणात राहतेत फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल यांसारख्या खेळांमुळे वजनही कमी होण्यास मदत होते हृदय आणि श्वसनपद्धती खेळांमुळे हृदय आणि कार्य सुधार आणि श्वसनसंबंधी क्षमता वाढते यामुळे हृदय रोगाचाही धोका कमी होतो अशा प्रकारे अनेक फायदे आपल्याला या खेळांमुळे होतात